माझ्या मते ग्रामीण समाजातील पारंपरिक नृत्य प्रकारचे जतन करणे आणि त्यात सुधारणा करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे नृत्य प्रकार आपल्या सांस्कृतिक परंपरेचे आणि इतिहासाचे जिवंत प्रतीक असतात गावोगावी भजन नृत्य पोवाडा लावणी गोंधळ दिंडी तमाशा भारुडे यासारख्या विविध पारंपरिक नृत्य प्रकार अजूनही लोकांच्या ह्रदयात घर करून आहेत हे नृत्य प्रकार केवळ मनोरंजनासाठी नसून त्यामधील लोकसकता आद्या अध्यात्म सामाजिक संदेश आणि ऐतिहासिक घटना व्यक्त केल्या जातात त्यामुळे ते आपल्या सांस्कृतिक दस्तावेज आहेत असे म्हणायला हरकत नाही परंतु आधुनिकतेच्या काळात हे नृत्य प्रकार मागे पडतात मागे पडत चालले आहेत मोबाईल टी व्ही इंटरनेटमुळे नवीन पिढी या जगाला विसरत आहे त्यामुळे त्यांचे जतन करणे गरजेचे आहे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अशा नृत्य प्रकारांचा स्थान दिले जाते सुधारणा करणे म्हणजे त्यांचा मूळ गाभा टिकवून ठेवणे नव्हे तंत्रज्ञानाचा वापर करणे जसं की लाईट साऊंड आधुनिक रंगमंच जेणेकरून हे नृत्य नव्या पिढीला आकर्षित करतील सोशल मीडिया त्यांचे ओळख करून देणे व्हिडिओ शेअर करणे स्पर्धा घेणे या गोष्टी उपयोग ठर ठरतील या नृत्य प्रकारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ मिळू शकते त्यांना रोजगारही मिळू शकते त्यामुळे केवळ कला टिकणार नाही तर ती एक जीवनसह जीवनाधार ठरू शकते एकंदरीत पारंपरिक नृत्य हे आपले सांस्कृतिक वैभव आहे ती जेणेकरून आपली जबाबदारी आहे आणि त्याच का काळानुसार साधारण करणे ही आपली काल्पनिक असावी धन्यवाद